मी रोज सकाळी उठते सकाळी उठल्यानंतर मी ग्राउंडवर जात असते ग्राउंडवर स्ट्रेचिंग केल्यानंतर मी धावते तरी मी सुरवातीला जे जेव्हा मी धावणं सु धावायला सुरवात केली तर मी पाच एका पहिल्या दिवशी पाच मिनिट तिथुन दोन तीन दिवसांनी दहा मिनिट असे माझ्या स्टॅमिना जसा जसा वाढला तशी तशी माझी धावण्याची वेळ वाढत गेली तर धा जास्त धावल्यानंतर मला माझे पाय खूप दुखायचे दुख काही दिवस तर खूप दुखले त्यानंतर मला सवय झाली सवय झाल्यानंतर मला कितीही धावल्यानंतर मला काही वाटायचं नाही माझ्या स्टॅमिना आणि बॉडी धावल्यानी खूप स्ट्रेचेबल झाली स्ट्रेप स्ट्रेचेबल झाली आणि लवचिक झाली धा धाव धावल्यामुळे मला भूक खूप लागायची आणि माइंड फ्रेश राहायचा बॉडी फ्रेश राहायची तरतरी राहायची म म्हणजे जे बिमारी आहे बिमाऱ्यापासून मी दूर झाली झाल्यासारखं वाटायचं धावल्यामुळे तब्ब्येत माझी बिघडायची नाही आणि मला फ्रेश फील व्हायचं